मी पोलिस भरतीची तयारी करून राहिलो तर मी पोलिस भरतीची तयारी करायासाठी समजा सकाळी सकाळीच पाच वाजता झोपेतून उठणे रनिंगला जातो लांब उडीची प्रॅक्टिस पुलअपची प्रॅक्टिस गोला फेकतो आणि कसं आहे ते एका दिवसात प्रॅक्टिस केली म्हणून ब पोलीस भरतीत येशीन असं नाही आहे त्यासाठी मी एकदम रोज सतत सकाळी झोपेतून उठतो आणि हा सराव कंटिन्यू कंटिन्यू करून राहिलो दोन वर्षापासून त्याच्यासाठी मी आता वय एवढं झाल्याकारणामुळं घरीही राहू शकत नाही आन नोकरी तर आपल्याला पाहिजेच ते नोकरी पाहिजे म्हणून निव्वळ तेच काम करावं लागेन असं काही नाही म्हणजे प्रॅक्टिस करा अभ्यास करा आणि बसून रहा पण त्याच्यासाठी काय लागते तर आपल्याला पैसा लागते तर मग पैसा कसा कमवा अन नोकरीचं स्वप्न डोळ्यापुढे तर मग पैसा कमवासाठी मी आता घरा ग्रामपंचायतीपुढे पाणीपुरीचं दुकान लावतो पाणीपुरीचं दुकान चालवतो दोन तीन घंटे त्याच्यातून पैसे कमवतो नंतर संध्याकाळी पाणीपुरीचं दुकान बंद केल्यानंतर संध्याकाळी डबल प्रॅक्टिससाठी जातो तिकडून आल्यानंतर लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करतो दोन तीन तास म्हणजे स्वप्नं अशी आहेत की यावर्षी नोकरीत मी लागलोच पाहिजे एवढी चांगली मेहनत चालू आहे आन आणखी म्हणजे त्या भरतीसाठी सकाळ संध्याकाळ ऊठ ऊठून सोबतच मिल्ट्रीची तयारी सुद्धा करत आहो म्हणजे दोनपैकी एक कोणतीही नोकरी लागली तर भविष्य आपलं उज्ज्वल होईन याचा विचार करणं चालू आहे